बायकिंग आणि बाईकिंगवर सहल हा एक खूप छान अनुभव असतो बाईकिंगवर सहल करत असताना आपल्याला जे काही साहित्य घ्यावे लागते आपली दौऱ्याची तयारी म्हणून त्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपण बाईकवर जाणार असल्यामुळे कमीत कमी साधने ही आपल्याबरोबर असली पाहिजेत कमीत कमी वजन आपल्याबरोबर असले पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यावी लागते सहल जितकी लांब तितका आपल्याला काही गोष्टींची काळजी ही विशेषत्वाने घ्यावी लागते म्हणजे स्वाभाविकपणे आपण आपलं अंथरूण पांघरूण घेणार आपल्याबरोबर टाकण्यासाठी काही मॅटसारख्या गोष्टी आपण घेणार त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत मर्यादित प्रमाणामध्ये घेतले पाहिजेत पिण्याचे पाणी अत्यंत मर्यादित घेतले पाहिजे त्याच गोष्टींचा जर ओझे आपण घेतले तर आपल्याला पुढे प्रवास करणे हे थोडेसे जिकिरीचे होऊ शकते बाईकिंगवर प्रवास करणे हे एक सगळ्यात सोयीस्कर असे असते की आपल्याला आपण कुठेही मिळेल तिथे आपण थांबू शकतो त्यामुळे याच्यातला महत्वाचा विषय असा की खाण्याचे पदार्थ आपण कमी घेतले पाहिजेत आपल्याला इतर गोष्टींची सुविधा असू शकते एकतर बायकिंगचा प्रवास म्हटल्यानंतर आपल्याला जर पंक्चरसारखी स्थिती आली तर आपल्याला तो प्रवास करत असताना मध्येच आडकाठी निर्माण होऊ शकते आणि आपल्याला ती पंक्चर काढल्याशिवाय पुढे जाणं शक्य नाही स्वाभाविक ज्या पेट्रोलवर आपली गाडी चालते त्याचं आपण नियंत्रण आपण ठेऊ शकतोच पण या सगळ्या गोष्टींची एक रीतसर रचना करून ठेवली पाहिजे की आपल्याला किती किलोमीटर जायचं आहे आपल्याला किती तास आपल्याला प्रवास करायचा आहे खूप जर आपण प्रवास केला तर आपले शारीरिक स्थिती देखील बिघडू शकते त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा म्हणजे त्याला काहीतरी एक गणित ठरवून आपण इतक्या तास प्रवास करायचा आणि त्याच्यानंतर विश्रांती घ्यायची असं ठरवलं तर आपल्याला कमीत कमी थकवा येऊन आपल्याला हा प्रवास करणे सोपे जाऊ शकते त्यामुळे त्या दृष्टीने आर्थिक तरतूद करून ठेवणे की बाबा आपल्याला किती प्रवास करायचा आहे त्या दृष्टीने आपल्याकडे लागणार खर्च किती आहे आपल्याला कुठे निवास करायचं आहे त्याच्यासाठी येणारा खर्च आहे येणाऱ्या पेट्रोलचा खर्च या सगळ्या गोष्टींचा आपल्याला बारकाईने विचार करता येईल आणि मग आपल्याला हा प्रवास करणे सोपे जाऊ शकतं फक्त या सगळ्या प्रवासामध्ये आपण नको तिथे धाडस करू नये एवढं मात्र कायम लक्षात ठेवलं पाहिजे